हो गेले होते ना काल माझ्या मैत्रिणीसोबत हॉलमध्ये मी बघितला कभी खुशी कभी गम त्याच्यामध्ये शाहरुख खान आहे अमिताभ बच्चन आहे जयाप्रदा आहे काजल आहे करिना कपूर आहे ऋतिक रोशन आहे छान आहे पिक्चर मला खूप आवडला हो तिच्याची स्टोरी चांगली आहे ना म्हणजे न खा ला गरीब समाजाची त्याने र शाहरुख खानने मुलगी मागितली म्हणून सगळे नाराज झाले स्टोरी वगैरे खूप छान आहे पाहण्यालायक आहे समजण्यालायक आहे काय काही तरी शिकण्यालायक आहे त्याच्यामधून चांगली आहे स्टोरी मी वर्धेला गेली होती हो दुर्गा टॉकीजमध्ये पैसे शंभर रुपये

हो एकाचे शंभर रुपये आम्ही दो दोघं दोघीजणी गेलो हो माझी मैत्रीण मी

ठीक आहे